समाजाच्या बदलत्या गरजा आणि मागण्या लक्षात घेता राज्यातील शिक्षणेच्या व्यवस्थेत बरेच काही बदल केले गेलेले आहे मुळात कसं होतं की महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की मराठीवरती अतिशय प्रेम आणि इंग्रजीचा थोडासा तिरस्कार आणि थोडीशी भीती आणि थोडंसं न येणं त्यामुळे इंग्रजीला अतिशय दुय्यम स्थान दिलेलं गेलेलं होतं आणि दर थोडे दिवसांनी जे काही बदल होतात त्यानुसार इंग्रजीचं जे शिक्षण महाराष्ट्रात दिलं जातं ते माझ्यामते फारसं काही चांगलं दिलं जात नाही मराठी माध्यमातल्या शाळांबद्दल एस्पेशली मी हे बोलते आहे मी इंग्रजी माध्यमातल्या शाळा किंवा कॉन्व्हेंटच्या शाळा किंवा सी बी एस सी आय सी एस सी एन आय एस ह्या शाळांबद्दल शिकवल्या जाणाऱ्या शिक्षणाबद्दल इंग्रजीच्या मी बोलत नाही आहे मी मराठी माध्यमातल्या शाळा आणि झेड पीच्या ज्या शाळा आहेत त्याच्याबद्दल बोलते मी ह्या विषयावर बोलते आहे कारण मी इंग्रजी भाषा गेले पंचवीस वर्ष शिकवती आहे त्यामुळे माझ्या हे लक्षात येतं की सुरवातीला अगदीच नगण्य महत्त्व होतं इंग्रजीला मग हळूहळू असं लक्षात यायला लागलं की नाही वाघिणीचे दूध जसं आपण म्हटलं जातं तसं त्या पद्धतीने इंग्रजी ही जागतिक स्तरावरची भाषा आहे आणि ती जर तुम्हाला यायला पाहिजे असेल आणि तुम्हाला जर नोकऱ्या मिळणं प्रमोशन्स मिळणं तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये जाऊन राहून तुमची उन्नती किंवा प्रगती साधायची असेल तर इंग्रजी आल्याशिवाय तुम्हाला गत्यंतरच नाही आहे त्यामुळे मग हळूहळू मला असं वाटायला लागलं की थोडंसं इंग्रजीला प्राधान्य दिलं गेलं आणि मुख्य म्हणजे ना इंग्रजी शिकवण्याची जी मराठी माध्यमातली महाराष्ट्रातल्या शाळांमधली जी पद्धत आहे ना ती इतकी चुकीची आहे अरे यार स्पेलिंग्स पाठ करायला काय लावता मुलांना फोनिक्सनी शिकवाना मी कर्नाटकातनं शिकले त्यामुळे आम्हाला फोनिक्सने शिकवलं होतं आम्हाला कधीही स्पेलिंग पाठ करायला लागलेलं नव्हतं मग फोनिक्सनी कसं करायचं मग हळूहळू थोडंसं फोनिक्स शिकवायला सुरवात केली शाळांमधून तरीसुद्धा थोडासा उच्चाराचा प्रॉब्लेम म्हणजे मुळामुठेच्या काठी इंग्रजीचं शिक्षण घेतलं आणि मुळामुठेच्या काठीच तिचे दफन झाले अशा पद्धतीचं शिक्षण पद्धती होती पण दॅट इज नॉट्राईट त्यामुळे मला असं वाटतं हळूहळू आता इंग्रजीकडे थोडंसं बऱ्यापैकी लक्ष दिलं जातं आहे आणि जागतिक स्तरावरती जाण्याकरता गरज आहे असं वाटायला लागलं आहे त्याच्याचबरोबर कौशल्य शिकवण्याची एक पद्धत नव्याने सुरू झालेली आहे की नुसतंच वर्गामध्ये जे पाठ्यपुस्तकीय ज्ञान शिकवलं जातं त्याच्यामधनं काही फायदा होत नाही म्हणजे मॅकॅलिजच्यातर्फे तुम्ही पद्धतीनी जे शिकवलं जातं आहे ज्याच्याने तुम्ही फक्त क्लेरिकल स्टाफच्या प्रता एज्युकेशन देत आहे शिक्षण देत आहे हे चुकीचं आहे असं आहे पण आता बऱ्यापैकी बदल होत आहेत आणि ते बदल पॉझिटिव्हिटीकडे किंवा सकारात्मकेकडे चाललेले आहेत असं माझं मत आहे